माझे बद्दल जर बोललं तर खूप कमीच आहे बोललंसरखं आणि माझे आम्ही धनजला राहते माझी आई हाऊसवाइफ आहे आणि माझी आई मला खूप काही सपोर्ट करते माझ्या मम्मीबद्दल जर बोललं तर माझ्यासाठी तर खूप कमी आहे आणि खूप जास्तही आहे बोलण्यासारखं आणि तसंच तिला जर मला जर तिची गरज असती तर मी तिला प्रत्येक गोष्ट सांगते आणि तिला पण माझी गरज असली तर ती मला प्रत्येक गोष्ट सांगते आणि ते मला खूप प्रेम करते आणि ती तिच्याबद्दल जर आपून जर बोललं तर ती खूप म्हणजे खूप काही भारीये तिच्यासाठी तिच्यासोबत बोलणं म्हणजे